हो मला सर्वात आवडणारं माझं आवडतं पुस्तक म्हणजे माझी जन्मठेप जे वि दा सावरकरांच्या जीवनशैलीवरती त्यांनी केलेल्या देशासाठी त्यागाच्या गोष्टी ज्या त्या पुस्तकात आहेत त्या मला अतिशय आवडल्यात ज्या अतिशय सुंदर लेख रेख लेखकानी त्या रेखाटलेल्या आहेत त्यांनी अंदमान निकोबारला जे राहिले तिथला जो प्रवास आहे त्यांनी लिहिलेल्या कित्येक संस्कृतमधील कविता आहेत त्या मला ज्या खूप आवडतात सावरकरांच्या जीवनशैलीवरती सावरकर क्रांतिकारी कसे घडले त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास दिला गेला त्यांनी त्यांना अपयश आल्यानंतर ते यशात कसं तेचं परिवर्तन करायचं त्यांनी देशासाठी दिलेला जो खूप मोठा बलिदान आहे त्याच्या त्या जीवनावरती जर एखादा मराठी पिच्चर निघाला तर तो मला मोठ्या पडद्यावर बघायला खूप म्हणजे खूप आवडेल